विहिरीतून पाणी कसं काढायचं म्हणजे विहीर किती खोल आहे त्याच्यावरती अवलंबून आता इलेक्ट्रिक मोटर बसवायचे म्हटलं तर त्यासाठी ते खूप खोल विहीर असायला पाहिजे आता काही काही गावातून खूप छोट्या विहिरी असतात खूप जवळ पाणी लागलेलं असतं तेव्हा आपण म्हणजे बादलीने किंवा दोरीला कळशी बांधून वगैरे पण खेडेगावातून लोक पाणी ओढत असतात म्हणजे आमच्या गावात तरी लहान विहीर आहेत आणि मोठ्याही विहीर आहेत मोठ्या विहिरी आहेत त्यांना पंप बसवून घेतात पाण्यात मध्ये डायरेक्ट पाईप लावून टाकीमध्ये सोडला जातो नाही तर हाताने सुद्धा ओढणारी माणसं आहेत अजूनही पाणी काढणारी विहिरीचं काही ठिकाणी शेतीसाठी वापरला जातो पंप लावून पाणी शेतीला सोडलं जातं त्यासाठी पंपच बसवावा लागतो इलेक्ट्रिक ती विहिरीच्या तिथेच बसवावं लागतं पाऊस वगैरे पडेल त्याच्यासाठी काळजी घ्यावी लागते त्याच्यासाठी एक पत्र्याचं असं वरती कवर करून घ्यावं लागतं जेणेकरून पाणी पडून असं काय शॉर्ट सर्किट वगैरे होऊ नये त्याच्यासाठी आणि पंप मोटर बसवलेला केव्हाही चांगलं कारण पाणी कंटिन्यू चालू असतं राहतं आता ओढायचं वगैरे म्हटलं तर ते खूप दमायला होतं आणि खूप थोडं थोडं पाणी येत राहतं त्याच्यामुळे मोटर बसवली तर पाणी लवकर आपली टाकी वगैरे भरू शकते त्याच्यामध्ये बाकी पाणी कसं काढायचं हे दोन पर्याय आहेत आता पूर्वी फार रहाट वगैरे अशी होती ज्याला बैल बांधला जायचा जुंपला जायचा म्हणतात त्याला तर मग तेव्हा ते रहाट चालू असायचा आणि तेव्हा ते पाणी चालू असायचं तेव्हा ते पाणी असं शेतामध्ये वगैरे निघून जायचं तेव्हा त्याच्यानंतर मग हाताने पाणी वगैरे ओढत होते आता तर मोटर आलेलीच आहे त्याच्यामुळे बहुतेकशा प्रत्येक विहिरींना आता मोटरच बसवलेली आहे जेणेकरून पाणी डायरेक्ट आत्ता घरात येईल प्रत्येकाच्या असं आहे